महानगरपालिका अमरावती इथे कॉल लावलेला आहे मी नमस्कार माझं नाव अभिजीत शिंदे आहे हो आणि आता इथे मी उद्यानात फिरत होतो तिथे मला घडताना जे पाईपलाईन आहे तुमची फवारणीची त्या उद्यानात उद्यानातील पाईपलाईनमधून पाणी गळत आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात त्या पाण्याचं नुकसान होत आहे हो बांबू गार्डन अमरावती ठिकाण गेटजवळच म्हणजे जे एन एनट्रन्स गेट आहे त्या गेटजवळच ते ठिकाण आहे तिथेच मोठ्या पाईपमधून खूप मोठ्या प्रमाणातच पाणी वाया जात आहे अशा कारणाने दुष्परिणाम होऊ शकते

पाण्याचं नुकसान होत आहे ना त्या कारणामुळं कृपया करून तुम्ही ते लवकरात लवकर हो हो करून द्या ना लवकरात लवकर करून द्या फक्त

माझं संपर्क नम संपर्क घ्या संपर्क क्रमांक सात तीन सात आठ आठ सहा सहा शून्य दोन हो हो नक्कीच हो हो ठीक आहे धन्यवाद तुमची सेवा खूप फास्ट आहे अशी आशा करतो मी